मराठी भाषेचा वापर सर्वच प्रकारच्या माध्यमामध्ये आता चांगल्या प्रकारे होत आहे जसं रेडियो म्हटलं तर रेडिओवर पण मराठी प्रोग्राम्स मराठी नाटकं मराठी गाणे किंवा मराठी मध्ये न्यूज पण आहेत टीव्हीवर सेम मराठी भाषेचा वापर होतो मराठी भाषेमध्ये भरपूर चॅनल्स आहेत जसे स्टार प्रवाह कलर्स मराठी वगैरे वगैरे मराठी न्यूज चॅनल्स पण बऱ्यापैकी आहेत दुसरं मराठी न्यूज चॅनेल मध्ये पण जे खाली एडवर्टाइज येतात त्या पण मराठीमध्ये मराठी भाषेमध्ये लिहिलेल्या असतात आणि मुद्रित माध्यम म्हटलं तर मासिके आहेत न्यूज पेपर्स आहेत वर्तमानपत्र तर त्याच्यामध्ये मराठी मध्ये आहेत आणि त्याचा मराठी भाषेचा वापर चांगल्या प्रकारे होतो